ठाणे जिल्ह्यातील रोजगार उपजीविकेसाठी तर मोस्टली लोकं सेवा म्हणजे सर्विसेस हेच प्रेफरंस करतात कारण गोवर्नमेंट किंवा प्रायवेट जॉब तसं नाही पण जॉबचीच खूप शॉर्टेज आहे सध्या त्यामुळे ज्याला जे काम मिळेल ते करत आहे आणि आजकाल स्किलच्या बेसिसवरती काम असल्यामुळे कोणी कुठल्याही फील्डमध्ये काम करू शकत आहे त्यामुळे सध्या प्रेफरन्स असं काही नाही आहे गव्हर्नमेंट किंवा प्रायवेट बट जॉब हा खूप महत्त्वाचा झाला आहे लोकांना आणि दुसरी गोष्ट मी सजेस्ट अशी करेन की यू सी सी म्हणजे समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे जेणेकरून सर्व जनतेला सेम हक्क मिळेल कोणीही उचनीच असं काही राहणार नाही ज्या ज्याच्या त्याच्या स्किल्समुळे जो तो माणूस पुढे जाईल किंवा ह्याला कमी मग ह्याला जास्त असं नाही होणार ज्याच्यामुळे खूप खूप गोष्टी चेंज होतील आय गेस